अंबादेवी शिर्डी गणपती पुळे द दगडूशेठ हलवाई गजानन महाराजांची विहीर वगैरे इतर धार्मिक स्थळही आम्ही जातो तर तिथे शेगांवमध्ये शिर्डीमध्ये वगैरे जेवण्या करण्याची व्यवस्था सुविधा भरपूर आहे तिथे आपल्याला प्रसाद घेतल्याशिवाय जाऊच देत नाही प्रसाद घ्यावाच लागतो तिथे म्हणून इतकी छान आणि सुविधा असते स्वच्छता भरपूर असते तिथे स्वच्छता वगैरे भरपूर ठेवतात आणि त्याचप्रमाणे आपण अंबादेवीला गेलो तर अंबादेवीला पण जेवणाची वगैरे सुविधा आहे तिथे पण दर्शनाची वगैरे रांग वगैरे व्यवस्थित लावून देतात आणि धक्केधुक्के नाही होत काही नाही आणि सफाई वगैरे इतकी छान ठेवतात